महाराष्ट्रात ग्रामीण डांसिंगमध्ये भरपूर प्रकार आहेत कोळी डांस आहे कोणी गोंधळी डांस आहे हे शेतकरी नृत्य आहे जे बरेच लोकं करतात आणि त्याचा भ भरपूर प्रकार प्रमाणात आनंद घेतात पण जास्तीत जास्त महाराष्ट्रात ग्रामीण भागात जो डांस प्रकार केला जातो तो आहे लावणी जो काही म्हणजे यात्रा असो कुठे उत्सव वगैरे असो कुठे काही कार्यक्रम असला तरी महाराष्ट्रात लावणी खूप प्रसिद्ध आहे आणि लावणी हा डांस फॉर्म ते डांस केला जातो ऑर्गनाइज केलाच जातो कुठेही काही सार्वजनिक सोहळा असेल तर तिथे लावणी असतेच तर लावणीमध्ये तर कसं हे ढोलकी आणि तुणतुणं ह्या दोन वाद्यांवरती लावणी केली जाते एकच नर्तकी असते तिला लावणी सम्राज्ञी म्हणतात ती लावणी करते ज आणि ही भारतात खूप महाराष्ट्रातलं एक डांस फॉर्म लावणी म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये प्रॉपर नऊवारी साडी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसली जाते अंबाडा घाल जी नर्तकी असते ती छान आपल्या केसांचा अंबाडा घालून त्याला गजरा लावलेला तो हातात बांगड्या असतात पूर्ण हात बांगड्यांचा चुडा असा म्हणजे भरलेला असतो पायात घुंघरू असतात घु हां घुंघरू असतात घुंघरू पण खूप छान वाजतात त्यांचे त्यांना थोडं त्यांची जी अदाकारी असते डोळ्यांचे जे काही त्या हावभाव करतात त्या खूपच सुंदर करतात लावणी हा डांस फॉर्म पण तसा खूप छान आहे जो ग्रामीण भागात हे केला जातो आणि लोकं खूप पुरुष वर्ग तर ह्याचा खूप आनंद घेतात जसे फेटा वगैरे व उडवण्यापासून हे केलं जातं आणि लावणी व लावणीच्या सुपाऱ्या घेतल्या जातात त्या प्रत्येक गावागावात सुपारी घेऊन ते नाच डांस केला जातो तर जो पुरुष वर्ग आहे तो हा डांस बघायला जातात तर जे काही त्यांचा जो काही आनंद आहे तो त्यांच्या पैशांद्वारे ते पैसे उधळून आपले फेटे उधळून टोप्या उधळून टाळ्या शिट्या वाजवून आनंद घेतात त्याचा खूप छानप्रकारे लावणी साजरी करतात त्या लावण्यांचे ज्या गाणी असतात ती पण खूप छान असतात ती मराठी बोलीमध्ये महाराष्ट्राची जी बोली आहे मराठी भाषा त्याच्यामध्ये गाणे म्हटले जातात लावणीची त्यामुळं खूप छान वाटतं